आमच्या गावाला नवरात्री असते नवरात्रीमध्ये खूप सारे डॅ प्रकार प्रकारचे डॅ डान्स घेतले जातात किंवा खेळ खेळले जातात खूप डान्स घेतले तर गरबा असते तर खूप साऱ्या बाया तयारी करतात तयारी केल्यानंतर नवीन नवीन प्रकारच्या साड्या वगैरे कलर कलर छान खूप छान जसे न राजस्थानी लूक केला तर ला राजस्थानी केलं तर राजस्थानी लूक माणसांनी पण फेटे वगैरे घालतात छान कपडे वगैरे घालतात गरब्यामध्ये दांडियाचं असते तर दांडिया मस्त एक नंबर छान डान्स करतात त्यानंतर संगीत खुर्ची राहते त्यांना पाच सहाजण राहिले तर तेवढ्याच खुर्च्या राहते तेवढाच सॉंग वाजते त्यांना जर ते साँग चालू असलं तर गोलगोल फिरतात आणि थांबलं की बस बसायचं जे उभं राहिलं तर ते आऊट आणि डबल स्टार्ट एक खुर्ची साईडने करून देतात डबल स्टाट होऊन जाते तेव्हाला त्याच्यानंतर मडकं फोडणी असते मडकं फोडणीमध्ये डोळ्याला पट्टी बांधत असते सरळ रोडने चालायला लागतं चालत असं चालत जा लागत असते हातामध्ये दांडू असते मडकं असते समोर न त्या मडक्याला मा मारत असते आणि काय ते फुटलं तर जिंकलं आणि नाही फुटलं तर नाही जिंकलं जे जिंकलं त्यांना बक्षीस असते पैसे वगैरे भेटतंच असते मला पण बक्षीस भेटते छान अजून त्यानंतर म्हणजे नवरात्री हा उत्सव छान प्रकारे म खेळल्या जातो नवरात्रीमध्ये त्यानंतर दसरा येतो दसऱ्यामध्ये पण एका फिरायला भेटते नवरात्रीमध्ये दसरा हा सण आहे तरी पण खूप छान प्रकारे नाही का नाही का इकडे तिकडे जी जिथे जिथे नाही का देवी बसली असते तिथे जिथे जा लागत असते सगळ्यांना सोनं देत असते आणि विश करत असते की हॅपी दसरा म्हणून